मी माझा करिअरचा जो मार्ग ठरवलेला आहे उदरनिर्वाहासाठी तो आहे मी एजुकेशन करून शण्यानी मी माझा एम बी ए केलेलं आहे ते फायनान्समध्ये केलं आहे की जेणेकरून मला अॅज अ अकाऊंटिंग म्हणून जॉब मिळू शकते अॅज अ बँकेमध्ये किंवा अॅज अ फायणॅन्स कंपनीमध्ये की मला सॅलरी पण अकॉ अॅज अ अकाऊंटिंग म्हणून मी जर जॉब केला तर मला जास्तीत जास्त पेमेंटची सॅलरी पण मिळू शकते जास्तीत जास्त पेमेंट मिळू शकते आणि गवरमेंटच्या बँका आहे त्यामध्येपण सुद्धा माझा प्रिप मी जर प्रिप्रेशन केलं गरमेण बँकेचं तर माझा नंबर लागू शकतो मी एक्झॅम ती क्रॅक करू शकते चांगल्या पर्सेन्टेजनी आणि मला जास्तीत जास्त पेमेंट भेटू शकतो परत बोणस मिळू शकतो दिवाळीचा यासाठी मी जे करियर जे चॉईस केलं जे माझ्या करिअरचा जो मार्ग ठरवलेला तर तो मी ठरवलेला तर की नाही मला कॉमर्स या सा फील्टकडे जायचं आहे बारावीमध्ये कॉमर्स घ्यायचं आहे त्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये फस् सेकंड इयर फायनलला माझं कॉमर्समध्येच मी केलेलं आहे बीकॉममध्ये त्यानंतर मी फोस् ग्रॅज्युएशन जे आहे ते मी केलेलं आहे माझं एम बी एमध्ये नाही मला एम बी ए जर केलं तर मी मी बिझनेस पण स्वतःचा टाकू शकते त्यामधून मला माझं उदरनिर्वाह होऊ शकते किंवा अदरवाईज मी जर अकाऊंटिंगचं जर काही कोर्सेस केले तर मी अॅज अ अकाऊंटन म्हणून मी कुठल्याही कंपणीमध्ये किंवा कोणत्याही बँकेमध्ये मी काम करू शकते अॅज अ अकाऊंटन म्हणूशनीन मला तिथून तिथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सॅलरी पण भेटू शकते आणि माझा माझे जे फॅमिली मेंबर्स आहे जे माझ्यावरती डिपेंड आहे मी त्यांचा उदरनिर्वाह करू शकते मी त्यांना जेवण घालू शकते त्यांना त्यांचे जे नीड्स आहे ज्यांचे जे गरज आहे कपड्यांचे किंवा अदर आरोग्यांचे किंवा शिक्षण पाण्याचा खर्च आहे माझ्या बहीण भावंजाण भावंडांचा किंवा माझ्या आईवडलांचा जो आरोग्याचा जो खर्च आहे तब्येतीचा तर ते मी इजीली हॅंडल करू शकते त्यासाठी मी एम बी ए करून मी अॅज अ अकाऊंटण म्हणून मी फायनान्स कंपनीमध्ये जॉब केल्याने माझी फायनस जी कंपनी आहे ती छोला मंडलम फायनान्स कंपनी आहे या पद्धतीनी माझा मार्ग माझा करिअरचा मार्ग मी ठरवलेला आहे